माझ्या लेखनाचे खास तर काही दैनंदिनी नाही परंतु मी दररोज एक पान लिहिते जेव्हा मला दिवसातून कधीतरी असा विचार येतो मनात की एखादी भावना येते की ती मी कोणाला सांगू शकत नाही अशा भावना मी रोज एखाद्या वहीत एखाद्या पॅरेग्राफच्या स्वरूपात तरी मांडत असते रोज मी एखादा पॅरेग्राफ तरी लिहीते आणि माझी दैनंदिनी म्हणजे अशी स्पेसिफिक नाही की मी टाइमटेबल म्हणाला त्याच टायमाला मी लिहिणार असं नाही जेव्हा मनात येईल ना आपल्याला लिहावंसं वाटतं आहे आपल्याला काहीतरी सुचलं आहे आपल्या भावना व्यक्त झाल्या नाहीत आणि त्या आपल्याला मनमोकळं करायचं त्यावेळेस मी ते लिखाणाच्या स्वरूपात मांडते आणि दररोज मी थोडं तरी लिखाण करते जेणेकरून माझा जो ताणतणाव आहे ना तो कमी होतो आणि मला लेखनातून खूप चांगले वाटते आणि मन मोकळे झाल्यासारखे वाटते जेव्हा मी लिहिते तेव्हा खूप साऱ्या गोष्टी असतात डोक्यात ज्या की नेहमी डोक्यात ठेवणं शक्य नसतं आणि त्या गोष्टी मी शब्दात मांडण्याचा प्रयत्न करते आणि ते लिहून काढते आणि जेव्हा माझी लेखनाची शिस्त म्हणजे मी कधी माझ्या लेखनात कोणाची निंदास्पद म्हणजे निंदास्पद शब्द वापरत नाही माझ्या लेखनात किंवा असे जे आपल्याला कानाला आवडणार नाही असे शब्द वापरत नाही मी माझ्या लेखनात आणि लेखनाची शिस्त म्हणजे मी रोज नियमितपणे काहीतरी लिहिते लिहिते एखादा पॅरेग्राफ तरी मी लिहित असते आणि ल लिखाणाला माझ्या आयुष्यात खूप मोठं महत्त्व आहे